माझ्या लेखनासाठी मी कुठलाही टॉपिक देतो उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अहिल्याबाई होळकर मला असे क्रांतिकारक विचारांचे लिहायला आवडतात आणि त्यांच्यावरती त्यांची प्रेरणा घेऊन किंवा त्यांचा इतिहास वाचून मला ती कल्पना येते आणि त्याच्यावरती काही सुचलं तर मी लिहीत असतो त्यावरती नाही कल्पना तयार करण्यासाठी मी पुस्तकं वाचतो नवीन नवीन किंवा त्यांचा इतिहास अनेक चित्रपटांमधून पाहायला मिळतो किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्यांचे पोवाडे असतील बऱ्याच क्रांतिकारक असतील किंवा मग वीर सावरकर असतील बरेच सगळेच लोक म्हणजे जी समाजसुधारक आणि क्रांतिकारक लोकं अशा लोकांवरती मला काही गोष्टी करायला आवडतात आणि त्या पुस्तकातून टी व्ही असेल चित्रपट असतील ॲडवर्टायझिंग काही असेल किंवा मग बऱ्याच अशा ध्वनिमुद्रणं असतील त्यातून मला त्यातून मला कळतात आणि त्यासाठी मी बऱ्याच गोष्टी वापरतो म्हणजे एखाद्या ठिकाणी जर मला जाऊन ते ती गोष्ट करायची म्हणजे उदाहरणार्थ मला महाराजांची एखादी रचना एखाद्या गडावर जाऊन सुचत असेल तर मी ती एखाद्या गडावरती जाऊनही लिहितो आणि ती त्या जोपासण्याची मला आवड आहे म्हणजे लेखनासाठी मला सर्वात जास्त प्रोत्साहन एका वेगवेगळ्या पुस्तकातूनच मिळतं वेगवेगळ्या लेखकांनी कसत कशी मांडणी केलेली आहे किंवा एखाद्या निसर्गातूनही मिळू शकतं किंवा कुठली संस्कृती आहे कुठल्या संस्कृतीमध्ये आपण वापरतो तर महाराष्ट्रातील लोकं मराठी संस्कृतीमध्ये वापरतात मराठी संस्कृतीमधे काय काय वापरतात किंवा मराठी संस्कृतींमध्ये कशा पद्धतीने रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत कशा त्या योग्य आहेत अयोग्य आहेत किंवा जे काही असतील त्यांच्या पोशाखाबद्दल त्यांच्या संस्कृतीबद्दल अनेक अशा गोष्टी आहेत इथलं शासन असेल तर कसं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमधून मला लिहायला सुचतं